गाडी चालवताना आपण आपल्या साईडनं व डाव्या साईडनं चालवायची समोरून वाहन येतंय मागून येतंय त्याच्या दोन्ही आरशामधे बघायचं पाठीमागून वाहन येतंय का नाही येतंय ते बघायचं आणि पुढं चौकाचौकातमधे चिन्हं राहतात त्या चिन्हावर लक्ष ठेवायचं परत आपल्या हे काय म्हणता लाईट मार्ग दाखवतेत त्या मार्गबुवर लक्ष ठेवायचं शिस्तीनं चालायचं वेग कमी करायचा साठच्या वर जाऊ द्यायचा नाही आणि गतिरोधक असले तर गतिरोधकनं बरोबर व्यवस्थित गाडी चालवायची आपली आपली काळजी घ्यायची सविस्तर हे म्हणजे डोक्यात हे काय म्हणतात ते हॅन्डलेक घालायचं बूट मोजे सगळे व्यवस्थित चालवायची आणि आपल्या आपल्या व्यवस्थेनं गाडी चालवायची आणि गाडी चालवताना आपलं मुख्य कागदपत्र म्हणजे लायसन जरूर लायसन हे आपल्या जरुरी पाहिजेत आणि गाडीचे कागदपत्रं कधीपण जवळ पूर्ण पाहित कमी जास्त झाले समजा तर आपल्याला ते अडचणीत कामं येतात परत गाडी पकडी पोलिसानं गाडी पकडी तर त्याहले आपण लायसन दाखवू शकतो हे लायसन घ्या बुवा बघा आणि रिन्यू करायचं पुन्हा खास मेन लायसनचं रिन्यू केल्यानंतर आपल्या आपल्या आणि पहिला मुद्दा म्हणजे गाडीचं आणि आपलं इन्शुरन्स काढणं जरुरीचं आहे गाडीचं आपलं पण इन्शुरन्स काढायचं गाडीचं पण इन्शुरन्स काढायचं दोघांचे पण इन्शुरन्स चालवायचे एकदम व्यवस्थित चालवा आणि सगळे कागदपत्र ओ के चालवायचे गाडी व्यवस्थित चालवायची गतिरोधक हा वाका आणि गिका आणि व्यवस्थित आपण आपली सुरक्षित चालवायची